प्रमुख वर्तमानपत्रांची नावे तरुण भारत सकाळ पुढारी प्रहार रत्नागिरी टाइम्स व न्यूज चॅनलची नावे ए बी पी माझा जय महाराष्ट्र न्यूज एटीन लोकमत टी व्ही नाईन मराठी झी चोवीस तास यापैकी आमच्या कुटुंबात सर्वात जास्त पाहिले जाणारे जर न्यूज चॅनल असेल तर तो आहे टी व्ही नाईन मराठी व ए बी पी माझा व वर्तमानपत्रात ना लोकमत व तरूण भारत हा फारसा वाचला जातो